आमच्याकडे मुख्यतः भात शेती केली जाते आणि भात पिकल्यानंतर ते दलालांकडून विकले जायचे परंतु आत्ता भात विक्री केंद्र सुरू झाल्यामुळे आम्हाला ते आम्ही ते भात केंद्रावर घेऊन विकू शकतो आणि आम्हाला ते पैसे तेथे मिळतात अशा प्रकारे आम्ही भात विक्री करतो